घरात स्वयंपाक करण्यासाठी एल पी जी सिलेंडर वापरताना आपण बऱ्याच प्रकारच्या दक्षता घेतल्या पाहिजेत जसे की गॅस काम झाल्यानंतर व्यवस्थितरित्या बंद करणे

कुठे लिकेज लिकेज आहे किंवा नाही हे बघणे ही खबरदारी घ्यायला हवी